मी मागच्या आठवड्यात दोन जीन्स घेतली होती एक ब्ल्यू आणि एक ब्लॅक सो ते जीन्स मला खूप फिट बसली आणि त्यांचा कापड पण खूप नरम आहे एकं एकदम कम्फर्टेबल फील होते त्याच्यात आणि ती ती जीन्स एकदम मस्त आहे नाही तिला पेन्सिल करावं लागत नाही आ काहीच करावं लागत आणि ते जीन्सचं जे क कमरेमध्ये जे फिटींग आहे ना ती पण मला खूप फिट बसली मस्त बत बसली एकदम कम्फर्टेबल वाटते